हॅलो हरी ओम ट्रॅव्हलला कॉल लागलाय का सर आम्हाला ना ट्रॅव्हल हवी होती हां वीस जणांसाठी शेगा शेगाव तर किती रेट किती राहतील सर पंधरा जणांची पंधरा जणांना जायचं होतं शेगावला तर काय किलोमीटरप्रमाणे तुम्ही रेट घेसान तिथून मग आम्हाला पायी जावं लागन का की मंदिरापर्यंत सोडून द्याल म्हण म मध्यात जर टोलनाके वगैरे लागले तर ते टोलनाके आम्हाला भरावं लागन की तुम्ही भरसान किती किलोमीटरनुसार तुम्ही पैसे घ्याल इथ इथून शेगावला हां शेगावपर्यंतच जायचंय आम्हाला ठीक आहे